मी काही दिवसापहिले सॅमसंग कंपनीचे होम थेटर घेतले होते तर ते होम थेटर खूप चांगले आहे त्याचा आवाज वगैरे चांगला आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि तो फ्लेक्झिबल साइजसारखा आहे समजा की जेणेकरून तो कुठे पण सेट होतो त्याचे हाईट वगैरे आणि लाईट वेट आहे आणि त्याला मेन म्हणजे एक मोबाईल अटॅच होतो यू एस बी अटॅच होतो पेन ड्राईव्ह अटॅच होतो डायरेक्ट मेमरी कार्ड अटॅच होतो ॲडिशनलमध्ये त्याला माइक पण अटॅच होतो आणि जे माईकमधून आपण बोलतो तेसुद्धा रेकॉर्डिंग होऊन आपण नंतर ऐकू शकतो ही त्यामध्ये खूप चांगली फॅसिलिटी आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा आवाज आहे म्युझिक खूप चांगलं वाजतं तो चांगल्या प्रकारचा होम थेटर खूप चांगला आहे